लेखनकला नसती तर दस्तऐवजीकरण करणं शक्य झाले असते का शक्य नाही मग मग त्याच्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या असत्या आता मला जर पन्नास साठ वर्षापूर्वी लहानपणी ज्या गोष्टी मी पाहिल्या आहेत त्याचं जर दस्तऐवजीकरण झालं नाही तर ते एवढ्या आठवतीलंच असं नाही सगळ्याच गोष्टी आठवणार नाही मग आता तर दस्तऐवजी नसेल मग तुम्ही सांगणार काय आणि लोकांना समजावून कसं सांगणार जे त्याच्यात काय घडलं काय कसं घडलं आणि पुढे काय घडणार आहे हे जर सांगता आलं नाही दस्तऐवजीकरण झालं नाही तर तुमचं कोणी ऐकणार पण नाही आणि त्या सत्यासारखं सत्य सांगण्यासाठी तुम्हाला दस्तऐवजी करणं शक्य आहे आणि ते करणं शक्य नसल्यास ते सत्य तुम्हाला जगाला कळणारच नाही मग ते तुमच्यापुरतं मर्यादित राहील आता ही मर्यादा टाळण्यासाठी आपण दस्तऐवजीकरणू आणि ते कायम चिरकाल राहतं एकदा जर दस्तऐवजीकरण झालं तर ते चिरकाल राहतं नाहीतर मी आहे माझं जे काय आठवणी असतील लेखनकला नसेल आणि माझ्या ज्या काय आठवणी आहेत त्याच्यावर सगळं अवलंबून तर मी आहे तोपर्यंत मी तोमा तुम्हाला जरी सांगितलं तरी सगळं सांगता येणं शक्य नसल्यामुळे ते तसंच माझ्याजवळ राहील आणि माझ्यानंतर ती जे काय मला सांगायचं आहे ते तसंच राहून देईल माझ्याबरोबर ते संपेन म्हणून दस्तऐवजी करणं शक्य पाहिजे